पक्षी निरीक्षण करताना बरेचसे पक्षी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे सामान्य पक्षी जर बघायला आपण बघितलं की जे लोकांबरोबर सह लोकांच्या सहवासात रहातात असं म्हणूया आपण तर त्याच्यामध्ये कबुतर आहे चिमणी आहे कावळा मोर घार पोपट कोकिळा हे पक्षी सर्रास दिसतात आपल्याला सर्रास पण त्याच बरोबर दुर्मिळ असं म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा न दिसणारे पक्षी जे आहेत शहरांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये सुध्दा तालुका लेवलवर हे म्हणजे घुबड आहे गरुड आहे गिधाडं आहेत ही सहसा दिसत नाहीत कारण हे एकतर ना शिकारी पक्षी आहेत पूर्णपणे आणि गरुड आपण त्याला त्या पक्ष्यांचा राजा म्हणतो गिधाडं ही जी आहेत ही जंगल किंवा वातावरण साफ करणारे पक्षी म्हणतो आपण ह्यांना एक तर कारण हे काय करतात जे मेलेल्या प्राण्यांना प्राण्यांचा सप पूर्णपणे मास खातात आणि सफाईचं काम करतात यांना खरंतर सफाई कामगार पण म्हटलं जातं गिधाडांना त्याच बरोबर घुबड जो आहे तो रात्री हिंड काय म्हणतो उडणारा पक्षी आहे दिवसा तो सहसा दिसतच नाही त्याच्यामुळे या पक्ष्याला जर बघायचं असेल घुबडाला वगैरे तर आपल्याला इथं संध्याकाळची सफर करावी लागते आणि गरुड वगैरे पक्षी शहरात नाही दिसत पण श श लांबच्या आता इथं दुर्मिळ खेड्या गावामध्ये वगैरे दिसू शकतात आणि गिधाडं ही दिसतात त्या भागामध्ये